माझ्याकडे दहा एकर ही शेती आहे यामध्ये मी विविध प्रकारचे उत्पादन घेत असतो जसे की कापूस तूर सोयाबीन चणा इत्यादी जसे की आपण बघतो आपल्याला उत्पादनवाढीसाठी वि विविध प्रकारचे कीटकनाशके फवा फवारण्या पेस्टीसाईड इंसेक्टीसाईड एटसेट्रा इत्यादी इत्यादींचा वापर करावा लागतो आणि तसेच आपलं शेणखत गांडूळखत हे की आपल्याला जमिनीची फर्टीलिटी वाढवासाठी यूज केला यूज करावा लागते जमिनीची फर्टीलिटी वाढल्याने ऑटोमॅटिक आपल्या उत्पाद उत्पादनामध्ये वाढ दिसून येते झाड व्यवस्थित असते उत्पा उत्पादनामध्ये वाढ दिसून येते फर्टीलायजर्समुळे इंसेक्टीसाईडसमुळे आपल्या उत्पादनावरील जे प्लन रोग येऊन राहिलेला आहे ते कंट्रोल होत असतात आणि फर्टिलायजर प्रोवाईडस् केल्याने अ आपल्या उत्पादनाला आपल्या उत्पादनाला नाई न्युट्रीयंटस् मिळत असतात जे की त्यांना पोषक आहेत